मला झाडे लावायला त्यांची काळजी घ्यायला निगा राखायला पाणी त्यांना द्यायला खतं द्यायला खूप आवडतं त्यांच्या सान्निध्यात राहाण्यासारखं सूख माणसाकडे दुसरं कोणतं नाही असं मला खरोखर वाटतं आणि म्हणून मी नेहमी माझ्या आनंदी प्रसंगी मग त्याच्यामध्ये माझं वाढदिवस असेल एखादं घरामध्ये चांगलं कार्य असेल दिवाळीचा सण गणपतीचा सण किंवा असं जे चांगले सण उत्सव आहेत त्या कोणत्या ना कोणतं निमित्त शोधून मी माझ्या घराच्या आजूबाजूला परसदारी किंवा गावी गेलो तर शेतावर ही झाडं जी आहे ती लावत असतो शेतावर आणि घराच्या कुंपणाला मी नेहमीच देशी झाडं जे आहेत म्हणजे मग त्याच्यामध्ये वड असेल कडुनिंब असेल पिंपळ असेल आंबा असेल उंबर असेल यासारखी जी देशी म्हणजे भारतीय झाडं आहेत ती लावण्याला प्राधान्य देतो ज्यामुळे होतं काय की ही झाडं आपल्या वातावरणामध्ये आपल्या जमिनीमध्ये कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उगवतात मुळं धरतात रुजतात त्यामुळे सतत त्यांची काळजी करण्याची मला गरज नसते मी ज्या कार्यालयामध्ये काम करतो किंवा माझं घरामध्ये माझ्या घराच्या आत आतमध्ये टेबलावर किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये मी काही झाडाच्या कुंड्या ज्या सावलीमध्ये सुद्धा जी झाडं वाढू शकतात ती ठेवलेली आहेत त्याच्यामुळे प्रसन्न वातावरण घरामध्ये राहतं त्याच पद्धतीने शुद्ध ऑक्सिजन वायु जो आहे तो घरामध्ये राहतो झाडांची ती हिरवी पानं किंवा झाडांचा तो प्रसन्नपणा घरामध्ये एक आनंददायी वातावरण एक सकारात्मक वातावरण राहतं आणि आजूबाजूची झाडं जी आहेत घराच्या आजूबाजूला त्यामुळे सावली राहते थंडावा राहतो गर्मीमध्ये सुद्धा घरामध्ये आणि आजूबाजूला उष्णता जाणवत नाही आणि याचा परिणाम वातावरणावर असा होतो की हवेतील वायु म्हणजे ऑक्सिजन शुद्ध राहण्यासाठी मदत होते आणि झाडांमुळे प्राणी पक्षी त्याच्या आश्रयाला येतात त्याच्या झाडाखाली थांबतात त्या झाडावर काही पक्षी घरटी सुद्धा बांधतात आणि हे सगळं पाहाणं खरोखरच माझ्यासाठी फार मोठं आनंददायी असं असतं आणि नेहमी मी या झाडांवर सुद्धा भरभरून प्रेम करतो ती झाडे सुद्धा मला फुलं फळं औषधी पानं किंवा त्याच्या मुळ्या त्या झाडाच्या फांद्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला नेहमीसाठी उपयोगाला सुद्धा येतात आणि म्हणूनच मला ही झाडं म्हणजे माणसाशी असलेलं परोपकारी नातं त्यांचं आहे असं मला नेहमी वाटतं आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हालाही सांगेन की तुम्ही सुद्धा या झाडांच्याबाबत जागरूक राहा सजग रहा आणि त्यांची काळजी घ्या आपल्या एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल किंवा एखाद्याच्या घरी पूजा असेल लग्नकार्य असेल तर आपण ना म्हणजे त्याला भेटवस्तू देण्यापेक्षा झाडं जर दिली तर काय होईल की त्याला त्या झाडांची फळं फुलं ती सुद्धा मिळतील सावली मिळेल आणि एक प्रकारे पर्यावरणाचं रक्षण जे आहे ते आपल्याकडून कळत नकळत होईल वातावरणामध्ये आपण म्हणतो की प्रदूषण खूप वाढलेलं आहे ते प्रदूषण कमी करण्यासाठी या झाडांचा चांगला उपयोग होईल आपण नेहमी तक्रार करतो पाऊस कमी आहे पाण्या पाणी दुष्काळ पडतो उन्हाळ्यामध्ये मग आपण आपल्यापासूनच सुरुवात केली तर या सगळ्या समस्या थोड्याका प्रमाणात होईना कमी होण्यासाठी आपले सुद्धा प्रयत्न राहतील असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला विनंती करेन की तुम्ही काय करा की ही झाडं जी आहे ती वाचवा जगवा तुमच्या घरामध्ये कार्यालयामध्ये घराच्या बाहेर किंवा शेतावर जिथे कुठे तुम्हाला जागा शक्य असेल तिथे ही झाडं तुम्ही रुजवण्याचा प्रयत्न करा झाडांच्या बिया त्या तुम्ही लावा झाडांची काळजी घ्या झाडासारखा दुसरां मित्र आपल्याला मिळणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून ही माझं तुम्हाला नम्र विनंती असेल